हॅलो जी एस टी ऑफिस सर नमस्ते मी दत्तप्रसाद तिवले कोल्हापूरमधून बोलतो आहे सर रिसेंटली आम्ही एक इ कॉमर्स वेबसाईट अशी सुरू केली होती एक व्यवसाय सुरू केला आहे आमच्या इथल्या गृहिणी किंवा जे काही महिला गृहउद्योग आहेत त्या ज्या काही वस्तू बनवतात तर त्या इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून विकायच्या आणि त्या आपल्या देशात देशांतर्गत मग वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विकाव्यात असा एक आमचं प्लॅन आहे तर त्यासाठी आम्ही जी एस टी नंबर वगैरे काढला आहे पण आयात निर्यातीसाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या मार्केट्समध्ये जे आपले वितरणाचे ज्या काही साखळ्या आहेत सप्लाय चेन्स ज्याला म्हणतात तर त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांसाठी कशी जी एस टीची प्रक्रिया असते त्यांचे कुठले कुठले दर असतात कुणाला कितपत सरकारी नियमावलीनुसार जी एस टी आकारला जातो आणि तो कसा आम्ही भरायचा किंवा पुढून कसा आम्ही वसूल करायचा ह्याबद्दल जरा माहिती हवी होती जसं की आम्हाला दर महिन्याला जी एस टीचा परतावा द्यावं लागेल का जी एस टी त्यांच्याकडून घेताना त्यांच्याना त्यांच्याकडून ही खात्री करून घेतली पाहिजे की ते महिन दर महिन्याला देतात का का तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर ती जी काही तुमची सायकल आहे त्या हिशोबाने देतात या संदर्भात थोडं मार्गदर्शन हवं होतं आणि निर्यातीसाठीसुद्धा देशाबाहेरच्या जे काही व्यवसाय होईल त्यासाठी आपले जी एस टी कशी आकारणी केली जाते याबद्दलसुद्धा थोडं मार्गदर्शन हवं होतं यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंटेशन आम्हाला द्यावं लागेल लोकल आमच्या ज्या आम्ही वस्तू विकतो त्या सगळ्यांची नोंदणी आमच्याकडं आहे पण त्याची वैधता तपासणं ही प्रक्रिया आपल्या जी एस टी अंतर्गत येते का कुठले कुठले प्रोडक्ट संदर्भातले डॉक्युमेंट्स आम्हाला सबमिट करावे लागतील हे जरा कृपया आम्हाला सांगता का आणि जी एस टी संदर्भात निर्यातीसाठी काही वेगळं आम्हाला प्रमाणपत्र घ्यावं लागेल का हेही सांग